हां बोला मॅम काय सेवा करू शकतो तुम्ही ओके ओपन आलं आहे ओ ओके मॅम मला तुम्ही सांगू शकता का हे कधी आलं आहे तुमच्याकडे पार्सल आणि किती वाजता दिलं आहे आणि ज्या डिलेवरी बॉयने तुम्हाला केलं त्याचं नाव सांगू शकता ओके ओके ओके ओके मॅम ओके मॅम मॅम मी तुम्हाला सांगते ओके मॅम बघा मी तुम्हाला सांगते की मी त्रासिक ए मी स्वतः आणून दिलं होतं तुम्हाला पार्सल पण मी जेव्हा आणून दिलं तेव्हा कुठे ओपन नव्हतं मॅम आणि व्यवस्थित पार्सल नाही मॅम नाही मॅम तुमचा काहीतरी गैरसमज होतं आहे नाही मॅम हे बघा तुम्हाला मी एवढंस् सांगते की मी जेव्हा तुम्हाला तुम्हाला पार्सल दिलं ना तेव्हा ते ओपन नव्हतं कदाचित तुमच्या घरच्यांपैकी कोणी ओपन केला असेल किंवा तुम्ही केलं केलं असेल तुमच्या लक्षात नसेल मॅम मॅम असं कसं होऊ मॅम असं आत्तापर्यंत आमच्या एवढ्या सर्विसमध्ये असं कधी झालंच नाही आहे मॅम तुम्ही आमचे रिव्हिव पण बघू शकता मॅम हां मॅम मी तुम्हाला तेच सांगते मॅम हे बघा ह्याच्यात आम्ही आता काहीच नाही करू शकत हे एकदाच तुम्हाला जेव्हा तुम्ही ऑनलाईन ऑर्डर केलं तेव्हाच लिहिलेलं होतं की हे रिफंड नाही होणार म्हणून मॅम आम्ही जेव्हा दिलेलं तेव्हा व्यवस्थित पार्सल होतं कदाचित तुमच्या घरच्यांपैकी कोणीतरी केलं असेल मॅम हे बघा आम्ही जेव्हा दिलं तेव्हा ते पार्सल ओपन नव्हतं मॅम आणि आमचं जसं की तुम्ही जेव्हा ऑनलाईन खरेदी केलं असेल नाही मॅम मी तुम्हाला खोटं बोलत नाही आहे पण आमच्याकडून देताना पार्सल तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोचलं आहे मॅम आणि त्याच्यामध्ये सरळ सरळ लिहिलेलं आहे मॅम पण त्याच्यामध्ये सरळ सरळ लिहिलेलं आहे की हे फारसर रिटर्न नाही होणार म्हणून नाही मॅम आम मॅम असं काही नाही आहे तुम्ही तुम कदाचित घरच्यांना एकदा विचारून घ्या ओके मॅम ओके मॅम मी एकदा चेक करून तुम्हाला सांगतो ठीक आहे तुमची काही प्रॉब्लेम असेल मी एकदा आमच्या हां ठीक आहे तुम्हाला कळवण्यात येईल मॅम धन्यवाद मॅम